राज्यात शिक्षण घ्यायची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे काही आव्हानं नक्कीच आहेत ज्यामध्ये आपल्या आपल्याला हव्या असलेल्या शिक्षण संस्थेत आपल्याला जर शिक्षण घ्यायचे असेल तर आपल्या घरापासूनचे त्याचे अंतर किंवा जी मुले बाहेरून येतात त्यांना तर हॉस्टेल सुविधा प्रोवाइड होते पण जी मुले इथलीच आहेत त्यांना त्या कॉलेजपर्यंतचे अंतर मग त्यासाठी होणारा रोजचा ट्रान्सपोर्टचा वाहतुकीचा खर्च ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात किंवा गुणवत्ता म्हणजे जेव्हा ॲडमिशन देताना जर प्रत्येक ठिकाणी काही आरक्षण हा मुद्दा जर आपण विचारात घेतला तर ते देखील विद्यार्थ्यांपुढचं एक आव्हान आहे म्हणजे आपल्याकडे आरक्षण जर जात जात या निकषावर आधारित असल्यामुळे कितीही पैसा असला किंवा कितीही मला मार्क चांगले असले तरी मी उच्च शिक्षणामध्ये एखाद दुसऱ्या टक्क्याचा फरक आरक्षणाच्या मुद्यावरून माझ्यात नक्कीच पडू शकतो आणि माझी मेरीट खाली येऊ शकते किंवा माझी ॲडमिशनची सीट खाली घसरू शकतं या पद्धतीच्या गोष्टी म्हणजे गुणवत्ता शिक्षणाची गुणवत्ता ही जसं की आरक्षण हा मुद्दा आर्थिक निकषावर आधारित हवा हे कायमच प्रत्येकाचंच इथे मत आहे पण ते अजून फारसं विचारात घेतलं जात नाही हे फार मोठं आव्हान राज्यात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांपुढे आहे राज्यात शिक्षण घेण्याचा खरंतर खर्च देखील खूप आहे कारण महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षण संस्था या प्रायव्हेट आहेत आणि त्या प्रचंड प्रमाणात फी आकारतात त्यानंतर मग मुद्दा येतो की शिक्षणातील साहित्यांचा मग ज्यामध्ये इतर लागणारी साहित्यांच्या बरोबरीला वह्या पुस्तकांचा एक वेगळा खर्च असतो आणि त्यात पुन्हा शिक्षण संस्थेची फी त्यातून पुन्हा तुम्हाला मेरीटप्रमाणे जर ॲडमिशन मिळत नसेल तर त्यासाठी थोडाफार पैसा शिक्षण संस्था मागतात अशा अनेक गोष्टींची आव्हानं आज विद्यार्थ्यांपुढे आहेत कारण त्यासाठी त्यांच्या कौटुंबिक त्यांचे उत्पन्न देखील तेवढे नसते मग मुलांना शिकता शिकता काही काम करावे लागते ज्यातून त्यांना पैसा उभा करावा लागतो हे सगळं करताना शिक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं मग शिक्षण करायचं की नोकरी हा एक पुन्हा प्रश्न उभा राहतो अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींना सामोरं जात जात मुलांना आपल्या उच्च शिक्षणाच्या गोष्टी कराव्या लागतात